हा हा प्राध्यापक चेवाद म्हणून बोलत आहे सर मी हं बोला अच्छा अच्छा कोणत्या कोणत्या क्लासमध्ये हवी हो तुम्हाला ॲडमिशन

अच्छा स्टँडर्ड दोनमध्ये हा सर हा तुमचं नाव कळेल का अच्छा अच्छा कुठनं बोलता आहात सर अच्छा अच्छा हा सर तुम्हाला कोणती माहिती हवी होती फीविषयी माहिती हवी होती का अच्छा अच्छा हा मी तसं जर पाहिलं तर स्टँडर्ड दोनच्या समोर आम्ही पाच लाखापर्यंत फी घेतो आणि स्टँडर्ड दोनच्या खाली जर असेल तर मग दोन लाखापर्यंत फी घेतो आम्ही

हा बरंच आहे ना आमच्याकडं तुम्हाला कशाविषयी जाणून घ्यायचं होतं हा आहे ना आहे ना मुलींसाठी आहे मुलांसाठी आहे आमच्या शाळेच्या बसेस चालत राहतात बऱ्याच सुविधा आमच्या शाळेकडून उपब्ल उपलब्ध करून देत असतो आम्ही जसे की आमच्याकडे इंटरेचे एग्जाम होत असतात त्यामध्ये आम्ही मुलं जर उत्तीर्ण झाले तर त्यांची जे फी आहे आम्ही अर्धी क अर्धी करत असतो हा अशा बऱ्याच सुविधा आम्ही शाळेकडून उपलब्ध करून देत असतो मुलांना आमच्या आमच्या शाळेमध्ये असा आम्ही भेदभाव नाही ठेवत कोणत्याच विषयामध्ये भेदभाव नाही ठेवत मुलांमुलींमध्ये मुलं असो किंवा मुली सर्वांना स समान शिक्षणपद्धती आहे आमच्या शाळेमध्ये आमच्या कॉलेजमध्ये

हा हॉस्टेल आहे ना हॉस्टेलपण उपलब्ध करून देतो आम्ही तिथली रा तिथलं राह राहणीमानसुद्धा बऱ्याच प्रमाणात आम्ही सुधारलेलं आहे हा खाण्यापिण्याची व्यवस्था खूप चांगल्या प्रमाणात होते आमच्याकडं हो हो तुम्हाला फॉर्म भरावा लागेल ना त्यासाठी हा नंबर लागेल हा हा हा तुम्ही कोणत्या जॉबवर आहे का सर तुम्हाला परवडणार आहे का फी अच्छा अच्छा हा हा बरं बरं ठीक आहे कळवा मग आणि हो सर हॅलो ऐकत आहे का तुम्ही हा मी सर तुमचा जर फीचा विषय असेल तर मग तुम्ही आम्हाला दोन टप्प्यामध्ये सुद्धा पैसे देऊ शकता हा अर्धे अर्धे करून

कळवा मग आम्हाला हो हो ठीक